वार्षिक जत्रा किंवा मेळा जत्रा ही माझ्या लहानपणापासूनं मला माहेर माझं माहेर कराड आहे कराडला कृष्णा कोयना नदीचां संगम आहे त्या संगमावरती कृष्णामाई कृष्णामाई देवी आहे तर हया देवीचा उत्सव जो आहे तो चैत्र महिन्यात चैत्र महिन्यात असतो चैत्र महिन्याच्या चतुर्थीला हा ही जत्रा भरली जाते आणि श्रावण महिन्याच्या चतुर्थीला पण ही जत्रा भरली जाते विशेष आठवण म्हणजे ह्या जत्रेमध्ये वेगवेगळी खेळणी मिळायची वेगवेगळे खाद्यपदार्थ असायचे आणि याही पलीकडे जाऊन वेगवेगळ्या प्रकारची लोकं तिथे जमायची आणि तो एक वेगळ्या प्रकारचा आनंद पूर्वीपासूनच आपल्याला आमच्या पिढीला हा होता आताच्या पिढीला हा आनंद कमी झालाय पूर्वी एवढे खेळणे वगैरे नसायचे पण दारूगोळा हयाचा उत्सव केला जायचा फटाके फोडले जायचे संध्याकाळचे गाण्याचे कार्यक्रम असायचे संमेलन भरायचे मग संध्याकाळी संध्याकाळी कृष्णा कोयना नदीच्या गाटा घाटावरती वेगवेगळे संगीत गीतकार बोलावले जायचे आणि मग ही गाणी गाण्याचा कार्यक्रम असायचा हा चैत्र महिन्यातला उत्सव फार जोरात असायचा आणि त्याच्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता जाणवायची नाही म्हणून मला हा हा जत्रेचा अनुभव फार छा आल्हाददायक वाटतो